माझे मुलं शाळेत अभ्यास करतात आणि जेणेकरून त्यांच्यासोबत जेवढे खेळ शाळेत खेळ खेळता येतील तेवढे खेळतात त्याबद्दल मला आत्ती माहिती मिळण्यासाठी मी शाळेत चौकशी करायला जात असते अभ्यासा वितरत उपक्रमामध्ये गुणवत्ता ने खेळ खेळता येतील त्यामुळे माझ्या मुलांना संध्याकाळच्या वेळेला कराटेचे खेळ खेळायला पाठवत असते अभ्यास ते अभ्यासही होतो आणि अभ्यासामुळे त्यांना बाकीचे गुणवत्ता खेळ खेळता येण्यासाठी मी होता होईल तेवढा प्रयत्न करत असते जेणेकरून माझ्या मुलांना व्यवस्थित संगोपन व्हायला हवे जेणेकरून माझी मुलं अभ्यासा वितरित व अभ्यासामुळं कुठंच त्यांना बाकीचे खेळ खेळता मिळतात नाही हे चौकशी करण्यासाठी मी शाळेत जात असते जेणेकरून मुलांना अभ्यास व्य अभ्यासाव्यतिरिक्त जे शाळेत खेळ खेळले जातात जसे जेणेकरून पी टीचा खेळ असतो आणि म्हटले तर शाळेमध्ये गॅजरिंग असतात जेणेकरून त्या गॅजरिंगमध्ये जे माझी मुलं खेळ खेळतील त्याबद्दल मी सरांची चौकशी करत असते जेणेकरून सर माझी व्यवस्थित सांगतात जेणेकरून ती की तुमच्या मुलांना हे खेळ जास्त आहेत त्याच्यामुळे हे खेळ खेळले पाहिजेत आ सगळे व्यवस्थित स सांगत असतात जेणेकरून की मुलांनी काय केलं पाहिजे जेणेकरून अभ्यासा वितरित बुद्धिबळ वाढलं पाहिजे आणि खेळही खेळता यायला पाए त्याच्यामुळे शिक्षकांनी व्यवस्थित संगोपनही करतात त्याच्यामुळे मी शिक्षकांचे तर आभारी आहेच आहे आणि काही काही कारण व वस मला काही वाटलं तसं तर मी शाळेत जाऊन चौकशी करते जेणेकरून सर मला व्यवस्थित माहिती देतात आणि सांगतात की तुम्ही असे अशी उपक्रम घ्यायला सांगतात की असे उपक्रम शाळेत होतात त्याच्यामुळं मला फार आनंद होतो